मी श्री दीपक करंजीकर यांचं घातसूत्रं पुस्तक वाचायला घेतलं प्रथम दर्शन तितकं जाड बोजड पुस्तक वाटलं म्हटलं आता एवढं पुस्तक वाचायचं पण किती त्याच्यात कंटेंट असेल कळायला मार्ग नाही मग ते एक एक इंडेक्समध्ये वाचत गेलो काही गोष्टी म्हटलं अरे हे तर फारच इंटरेस्टिंग आहे त्याच्यात देशभरात किंवा परदेशात कशा एकेक गोष्टी घडत गेल्या आणि त्या मुद्दामहून कशा घडवून आणल्या गेल्या याबद्दल त्याच्यामध्ये अगदी डिटेल माहिती दिलेली आहे आता इंग्रजी कोइन्सिडन्स म्हणता येईल अशा गोष्टी आपोआप कशा होतात हे त्यातनं मला जेव्हा डीट डिटेल लिंक लागल्यानंतर कळलं तेव्हा मला त्या पुस्तकाबद्दल खरंच अप्रूप वाटायला लागलं की एवढं मनुष्य घातसूत्र कसं घडवून आणू शकतो आणि त्याप्रमाणे ते इम्प्लिमेंटेशन कसं करू शकतो हे त्यातनं मला कळालं आणि माझे डोळे उघडले